बराच फरक आहे जुन्या गाण्यांमध्ये आणि आत्ताच्या गाण्यांमध्ये जुन्या गाण्यांमध्ये बऱ्याचदा लिरिक्सवर भरपूर काम केलं जायचं म्हणजे गाण्यातले जे बोल आहेत ते कसे प्रभावी असतील याकडे भरपूर लक्ष दिलं जायचं कारण तेव्हा त्यावेळेस तांत्रिक बाबी ज्या होत्या त्या तेवढ्या मजबूत नव्हत्या किंवा तेव्हा एवढी साधनं उपलब्ध नव्हती की म्युझिक काय द्यायचं रिदम ताल या सगळ्या गोष्टी तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नव्हत्या मग प्रभावी गाणं कसं होईल जेव्हा बोल त्याचे प्रभावी असतील त्यामुळे जुनी गाणी फार सुंदर आहेत जी भावगीतं आहेत शास्त्रीय संगीत आहे गजला आहेत नाट्यगीतं आहेत ही फार सुंदर आहेत आणि आत्ताच्या गाण्यात काय आहे आहेत बऱ्याच तंत्रज्ञानाच्या गोष्टी उपलब्ध तरीही आता गाण्यांमध्ये रिपीटेशन जाणवते ती म्हणजे जुन्या गाण्याचं रिमिक्स करणं किंवा पुनरावृत्ती होणं त्याच त्याच रागातली त्या त्या प्र पद्धतीची एकाच कॅटेगरीतली रॅप सॉंग म्हणा किंवा अशी काहीतरी गाणी आयटम सॉंग अशा टाईपची गाणी असणं वाईट आहे असं म्हणण्याचं अर्थ नाही आहे पण ते एका लेवल नंतर जर त्याचा अतिरेक झाला तर ती नाहीशी किंवा नको ऐकायला अशी वाटू शकतात अशी गाणी आताच्या काळात बऱ्याच प्रमाणात येतात आणि आत्ताच्या या काही वर्षात तर म्हणजे खूप खूप जास्त कमी गाणी अशी आहेत जी मला खरोखरच आवडलेली आहेत बाकी तसं पाहायला गेलं तर मला जुनीच गाणी भयंकर आवडतात आणि त्या गाण्यांमध्ये असलेले अर्थ छुपे अर्थ हे ताडायला किंवा मग ते समजून घ्यायला ते भाव समजून घ्यायला ते गाणं ऐकताना मला फार आवडतं आणि म्हणून मला जुनी गाणी खूप आवडतात मग त्यात नाट्यसंगीतं येतात शास्त्रीय संगीत आहेत हिंदी जुनी गाणी आहेत प्रत्येक गाण्याला काहीतरी अर्थ होता काहीतरी चाल होती स्वर होता सूर होते त्या गाण्याला आणि त्या गाण्यावर त्यावेळी मेहनत केलेली असायची जसं आता कोणीही येतं आणि रॅप सॉंग करतं कोणीही येतं कोळीगीत गाऊन जातं अशा प्रकारे इतक्या इझिली युट्युबला कोणीही येतं आणि म्युझिक व्हिडिओ अपलोड करतं इतकी काय म्हणतात ते साधनसामग्रींची कमतरताही तेव्हा होती आणि आता जशी उपलब्धी आहे तशी नव्हती हेही एक कारण आहे आणि इतकी तेव्हा पटकन वाहवा होत नव्हती किंवा रील सारखी प्रसार माध्यमं नव्हती की एक छोटंसं दोन लाईन आवडल्या म्हणजे ते आता जाऊन शोधावं लागतं की या दोन लाईन ज्या आहेत त्या कुठल्या मूळ गाण्यातल्या आहेत मग ते ऐकण्याजोगं आहे का मग ते गाणं व्हायरल होतं ह्या अशासारख्या गोष्टीही नव्हत्या त्या काळात त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या नव्हत्या त्यावेळेस उपलब्ध तरीही ती गाणी इतकी सुंदर आहेत म्हणून मला ती जुनी गाणी फार आवडतात